हॅलो हॅलो नमस्कार नमस्कार बोला हो हो हो गिरगावातली ती जी चाळ आहे कांद्याबटाट्याची चाळ ती आमचीच आहे आणि तिथे आम्हास भाड्याने द्यायच्यात काही रिकाम्या आहेत तरं काय हो अग असं आहे की चाळ जुन्या पद्धतीची आहे म्हणजे दर दोन रूम्समध्ये एक टॉयलेट शेअर करावं लागणार आहे तुम्हाला आणि रूमसुद्धा काही फार मोठ्या नाही आहेत एक रूम आणि एक बाल्कनी आहे अगदी खरं सांगायचं तर आणि आतमध्ये एक ल लहानसं वॉशिंगची जागा आहे किचनच्या ब ओट्याच्या बाजूला पण अगदी प्राईम लोकेशन आहे तुम्हाला जर दक्षिण मुंबईशी तुमचा संबंध असेल तर तुम्ही पंधरा मिनटात इथून जाऊ येऊ शकता शिवाय गिरगावचा सगळा जो कल्चरली रिच असा एरिया आहे तिथे अनेक असंख्य ॲक्टिव्हिटीज चालू असतात त्या तुम्हाला उपलब्ध होतील आणि त्या हं भाडं आमचं काही फार नाही पागडी सिस्टीमची ही सगळी चाळ आहे पागडी सिस्टीमची चाळ असल्यामुळे आम्ही तुम्हाला अगदी स्वस्तात म्हणजे फक्त पन्नास हजारात ही जागा भाड्याने देऊ शकतो हां फक्त पन्नास हजार

हो हो मी विचारपूर्वक बोलते नाही नाही असं नाही म्हणणार तुम्ही या आमच्या एजंटबरोबर बसा आपण व्यवस्थित त्याचं ॲग्रीमेंट तयार करून घेऊ आं तुमचे सगळे आधार कार्ड वगैरे घेऊन या बरोबर आणि करून टाकू भाडं सांगितलं ना दर महिन्याला पन्नास हजार आणि डिपॉझिट तुम्हाला दर महिन्याला पन्नास हजार साएब दक्षिण मुंबई आहे दक्षिण मुंबई आहे डिपॉझिट तुम्हाला अगदी कमी आम्ही ठेवलं आहे कारण तुमचा जो बायोडेटा माझ्यासमोर आहे तो खूप चांगला आहे म्हणून फक्त एक लाख रुपय डिपॉझिट आहे हे बघा साहेब तुम्ही खूप चांगले माणूस दिसता म्हणून तुमच्यासाठी आम्ही ते चाळीस हजार करू पण याच्या खाली जाणं शक्य नाही तुम्ही या भागातल्या भाड्यांची चौकशी करा इतर ठिकाणी मग तुमच्या लक्षात येईल की मी खरोखरच हे बघा मी अजून पाच हजार कमी करते आहे याच्यानंतर तुम्ही तुमचं होमवर्क करा आणि आम्हाला संपर्क करा ठीक आहे मी ठेवते आता चाले आपण भेट आपण भेटल्यावरच बोलू पस्तीस हजार